मी दोन दिवसा अगोदर मॉलमध्ये गेले होते तिथे सेल लावलं होतं फोनचा विवो माय नायन्टी थ्री म्हणतंय तो फोन इतका घाण आहे ना दोन दिवसामंध्ये त्यांचे बॅटरीचा प्रॉब्लम आला आहे कॅमेरा क्लिअॅल्टी बरमळन दिसत आहे त्याचे रॅम रोम जी बी म्हणजे हॅंग मारत आहे वोन दादा मला बिलकुल आवडला नाही आहे आणि त्याचं जे मॉडेल म्हणत आहेत ते मॉडल बदनं असं वाटतं आहे की मतलब खराब आहे त्याचे जे क्लिअॅल्टी पण नाही का पुष्कळच वेगळी येत आहे अगोदर छान येत होती आणि ती दोन दिवसामध्ये ते त्याची दो क्लिअॅल्टी पण डल डल येत आहे त्याचे जी बी रॅम रोम आणखी ते जो आपण फोन वापरत आहे ना ते हँग पण मारत आहेत असं तर दोन दिवसामध्ये असं तर नाही होणार ना